मी यूटूपवर एस पी अकॅडेमी चायनल बघते ए बी सी डी अकॅडेमी आकाशवाणी अकॅडेमी हे चायनल बघते आणि टी व्हीवर सुपर डान्सर अप्सरा आली डान्स इंडिया डान्स हे कार्यक्रम बघते यामध्ये पारंपरिक नृत्य दाखवतात जसे की कथक्कली लावणी भरपनाट्यम मणिपूरम हे नृत्य दाखवतात